आमच्या खरं तर घरातच गाणं आहे माझी आई सौ नीता रानडे ही गेली अनेक वर्षं यमुनानगर निगडी पुणे इथे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत आहे त्यामुळे मी तिच्या पोटात असतानाच म्हणा तेव्हापासूनच कानावर सतत शास्त्रीय संगीताचे सूर पडतच होते त्यामुळे माझी आई म्हणताना तर म्हणते की मी जेव्हा पहिल्यांदा ट्याहा फोडला होता तोही मी सुरातच फोडला होता असं तिचं म्हणणं तरी आहे आता ह्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी कुठेतरी आपल्या गळ्यात गाणं आहे याची जाणीव व्हायला लागली होती खासकरून तेव्हा जेव्हा शाळांमध्ये वगैरे बडबड गीतं शिकवायला सुरवात केली होती माझा सूर हालायचा नाही ना ताल हालायचा त्यावरून माझ्या आईला असं वाटलं असावं की तिचं जे टॅलेंट आहे ते माझ्यामध्येही उतरलं असावं पण तशी मी थोडी वाभरट होते म्हणा किंवा कसंही मला असं जाऊन बसून गाणं शिकायची फारशी इच्छा नव्हती मग माझ्या आईने माला अगदी जबरदस्तीच उचलून एका बॅचमध्ये तिने बसवलं मला मला खरं तर शास्त्रीय संगीताची फारशी आवड नाही आहे त्यामुळे असं वाटलं होतं की सारेगम वगैरे काय तेच तेच तेच ऐकायचं किंवा म्हणायचं कंटाळा यायला लागला होता मग नंतर तेव्हा तिने मला समजावून सांगितलं की गाणं कुठलं का असेना अगदी वेस्टन म्युझिक जरी असलं तरी ते नीट गाता यावं ते नीट ऐकता यावं ह्यासाठी का होईना पण शास्त्रीय संगीताचा अभ्यास हा केलाच पाहिजे त्यामुळे तिच्याचकडे राहून तिच्याबरोबरच शिकून क्वचित प्रसंगी तिला पेटीवर साथ करून अशा प्रकारे सतत कानावर शास्त्रीय संगीत पडत राहिलं आणि मी संगीताचा आनंद घ्यायला लागले मला गाण्यापेक्षा ऐकण्यामध्ये जास्त रस आहे आणि ते सुद्धा जुनी हिंदी गाणी वगैरे अशी मला किंवा मोहम्मद रफी वगैरे यांची गाणी ऐकायला जास्त आवडतात मी तानसेन नाही पण मी कानसेन मात्र निश्चितच आहे त्यामुळे कुठल्याही गाण्याचं माझ्या आईच्या भाषेत मी डिसेक्शन करून आधी त्यातला सूर आणि सूर वेगळा काढून व्यवस्थित तो ऐकवून तो तसा बसवून घेऊ शकते कोणाकडूनही ह्या माझ्या अनेक वर्षांच्या शिक्षणाने माला गाणं ऐकायला शिकवलं म्हणायला शिकवलं म्हणण्यापेक्षा मी गाणं ऐकायला शिकले आणि माझ्यासाठी तेच जास्त तीच जास्त आनंदाची गोष्ट आहे